हो मनोरंजन करणाऱ्या बातम्यामध्ये मला रस आहे बॉलिवूडच्या बातम्यामध्ये मला रस नाही आणि त्या बातम्या मी वाचतही नाही मला खेळामध्ये विशेष रस आहे त्यामध्ये क्रिकेटच्या सर्व बातम्या मी आवडीने ऐकतो वाचतो पाहतो